हो मी चुलीवरती जेवण केलेले आहे चुलीवरती जेवण बनवणे हा एक वेगळाच अनुभव आहे गॅस किंवा इंडक्शनला त्याची सर येत नाही चुलीवरील जेवणाचा जेवणातील प्रत्येक पदार्थाचं चव ही वेगळीच असते त्याची चव गॅसच्या पधा गॅसवरती केलेल्या पदार्थांना येत नाही चुलीवरील भाकरी आमटी भाजी पोळी यांना जो तो वास एक आलाला असतो तो खूप छान खूप सुंदर असतो आणि त्याची चव अप्रतिम असते चुलीवरील जेवण यासारखे स्वर्गसुख नाही गॅस किंवा इंडक्शनला त्याची सर येणार नाही तुम्हीही एकदा चुलीवरील जेवण बनवण्याचा प्रयत्न करा